तुम्ही अन् मला ती फ्लावर घ्यायसाठी ऑर्डर करायची होती तुमच्याकडे तर मला तुमच्याकडून ते गुलाब शेवंती ॲस्टर जरबेरा लिली मोगरा ह्या व्हेलायटीमधून फ्लावर पाहिजे होते तर मग तुम्ही फुलांचे काही प्रकार वगैरे काही असेल किंवा त्याची प्राइज वगैरे तर ते तुम्ही थोडी माहिती दिली तर मग मी तुम्हाला सांगते कोणती घ्यायची काय घ्यायची

तर मला गुलाबी कळ्यांच्या स्वरूपात पाहिजे होती म्हणजे जास्त उम उमललेले नको ठीक आहे आणखी काही व्हेरायटी आहे का फुलांची मला तसे तर गुलाब शेवंती ऑस्टर जरबेरा

हां जरबेरा

हां तोरण आणि चार पाच हार पाहिजे होते तुम्ही जे मला ते म्हणजे गुलाब आणि पानं म्हणजे थोडं दिसायला पण छान दिसलं पाहिजे अशा प्रकार म्हणजे महाग असले तर चालेल मला पण एक हार हा तसे तर सहा पाहिजे पण एक हार हा म्हणजे माझ्या घरी जे गणपतीची मूर्ती आहे ते दोन फूटाची आहे हां एक एकच हार तो दोन फूटची जी मूर्ती आहे ना त्याच्यासाठी एक चांगला हार पाहिजे होता तर तुम्ही ती तसे तर गुलाब आणि पानं वगैरे टाकू शकता ना नाही हं जे मी तुम्हाला गणपतीसाठी हार सांगितला आहे ना त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता पानं वगैरे टाकून म्हणजे छान दिसला पाहिजे थोडा आणि बाकीचे जे हं आणि बाकीचे जे चार आहे ते तुम्ही सिंपल गुलाब नाही आहे का त्याच्याचमध्ये करू शकता आणि गुलाबचीच गुलाबी मला हार असे वाईट वाईटमध्ये असले तरी चालतील वाईट तुम्ही मला दोन किंवा तीन किलो पाठवू शकता आणि बाकीचे रेड हे पाच एक किलो पाठू श् पाठव जा आणि तोरण वगैरे पण हवे होते तर तुम्ही मला तोरणचे भाव कसे दिले बरं ठीक आहे ना